मी भांडी धुताना भांड्याला दोन वेळा वेगवेगळ्या भागात डिव्हाईड करते जशी गंदी भांडी वेगळी काढते आणि चांगल्यावाली भांडी वेगळी काढते त्याचं उष्टं पाणी काढते जसं की ग्लास नाश्ता चम्मच आणि तेलकर नसलेले भांडे आणि बाकीचे भांडे वेगवेगळ्या भागात करते आणि मग ते तेलकट भांडे असतात त्या त्यांना आधी साध्या पाण्याने धुऊन मग त्यांना साबणाचे साबणाने धुते आणि मग शेवटी परत चांगल्या पाण्याने धुऊन काढते तांबा पितळचे भांडे मी निंबू पितांबरीने घा धुते तर घरची भांडी जसं विटकर झालं राखडी झाली आणि कोळसे वगैरे झाले यानं त्याच्यात निरमा वगैरे मिक्स करून अशी धुतात